मी संचिता आम्हाला केदारेश्वरला जाण्यासाठी कार बुक करायची आहे प्रवासासाठी दा कोणता डायव्हर असेल त्याची माहिती आम्हाला द्या आम्हाला केदारेश्वरला जायचे आहे आमच्या घरातील एकूण सदस्य सात आहेत सात आहेत आणि आमचा प्रवास हा सुकर येईल अशी व्यवस्था करा तुम्ही आमचे राहण्याचे ठिकाण सर्व काही आम्हाला आम्ही तुम्हाला ई मेल करू तुमचा डायवर हा विश्वासातला असायला हवा त्याचे पूर्ण अपडेट प्रथमतः तुम्ही आम्हाला द्या त्यावरून आम्ही कोणता डायव्हर निवडायचा कॅबसाठी हे ठरवू आमची सकाळी निघण्याची वेळ स सकाळी साडेपाच वाजता आहे पुढच्या महिन्यातील एक तारखेला आम्हाला केदारेश्वरला निघायचे आहे आमचा घरच्या पत्ता बामनोली टर्फ कुडाळ तालुका जावळी डिस्ट्रिक्ट सातारा पिन कोड चार एक पाच पाच एक चार असा आहे तरी तुम्ही वेळेत आमच्या घरी यावे अशी यावे आमचा प्रवास हा आमचा प्रवास हा आमच्या घरापासून ते केदारेश्वरपर्यंत सुकर व्हावा आमचे राहण्याचे ठिकाण आम्ही तुम्हाला मेल करू खाण्याची व्यवस्था कशी असेल हेही आम्ही तुम्हाला सांगू तुमच्या डायव्हरचे तुमच्या कारचे किती पैसे होतील आमच्या बजेटप्रमाणे द्या तुमच्या डायव्हरसाठी किती फीज लागेल हे आम्हाला सांगा आमचे बजेट तरी पाच हजारापर्यंतचे आहे पाच हजारापर्यंतचे आहे त्या आमच्या बजेसनुसार तुम्ही करा आमच्या घरातील व्यक्ती एकूण सात असल्यामुळे थोडं डिस्काउंट मिळेल मिळाले तरी चालेल पेट्रोल वगैरेचे पैसे सुद्धा आम्ही देऊ तुमच्या ड्रायव्हरचे खाण्याची राहण्याची सोय सुद्धा आम्ही करू त्यामुळे जितका डीस डिस्काउंट मिळेल तितके करा आम्ही तुमची कार ए ड्रायव्ह एजन्सी बघण्यासाठी उद्या सकाळी येऊ तारीख आमच्या पुढच्या महिन्यातील एक तारखेला जायचे आहे एवढी लक्षात ठेवा धन्यवाद